हॅलो स्विगीमधून बोलताय का नमस्कार मी समाधान पांढरे बोलत आहे मी मगाशी दोन दिवसापूर्वी माऊस ऑर्डर केला होता तर तो मला अद्यापपर्यंत मिळाला नाही ऑनलाईन स्टेटस चेक करतो आहे तर तिथे दाखवत आहे की तुमचा डिलिव्हर झाला आहे म्हणून तर तेवढं बघाल का प्लीज